हां हॅलो आपण मिसर मिस्टर धुमाळ ना ओके ओके मी मुंबईहून बोलते आहे मी मध्ये आपण काम करता करता सगळ्यांची असं मं समजलं मुंबईत राहते आमचा शाळेचा एक ग्रुप आहे साधारण दहा दहा एक जणींचा ग्रुप आहे त्यांना नाशिकला नाशिक बघायला यायचं तर कुठल्या सीझनमध्ये यायला हवं म्हणजे असं नाशिकमध्ये यावं असं असं पावसाळा चांगला असतो हिवाळा म्हणजे कोणता हा हां हां पण मग इथे क्लायमेट कसं असतं थंडी कशी असते थंड हवेचं ठिकाण आहे बरं बरं ओके

ओके ओके ओके अच्छा मग काय काय तिथे तुम्ही दाखवू शकता इथे म्हणजे नाशिकमध्ये साईटसिईंग कुठले कुठले हे आहेत ते म्हणजे मला सांगा म्हणजे हां आमचा नाही इथे इथे काय काय बघायला येण्यासारखं आहे त्या दृष्टीनं आम्ही किती दिवसाचं प्लॅन करायचं ते ठरवू तुम्ही त्या दृष्टीने सांगा मला की आम्ही आठ दहाजणी आहोत आम्हाला यायचं आहे आम्ही तीन चार दिवस किती पण येऊ शकतो पण सगळं बघून झालं पाहिजे आणि सगळ्यांना सहन झालं पाहिजे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्याच्यामुळे त्यांना सगळी थंडी पण सहन झाली पाहिजे नाशिक ठिकाण नाशिक थंड हवेचं ठिकाण आहे इगतपुरी जवळ आहे त्याच्यामुळे थंड असतं पावसाळ्यातही जरा हे बास होतील का अच्छा हां आणि अजून ते सप्तशृंगी गड पण जवळ आहे ना तुमच्या इथून त्र्यम त्र्यंबकेश बरं ओके बरं बरं हां हां बरं हां मग जवळपासची ठिकाणं पण आता तिथे त्र्यंबकेश्वरला काय गड वगैरे मोठा आहे किंवा सप्तशृंगी गड मोठा आहे तर तिथे काय जास्त थंडी असते वगैरे का काय ज्येष्ठ नागरिकांना सहन झाली पाहिजे ओके ओके

अच्छा हो आणि तिथे चढण्यासाठी वगैरे मला असं वाटतं काहीतरी फनिकुलर ट्रॉली वगैरे पण आहे मला असं वाटतं काहीतरी म्हणजे ज्येष्ठांना चढण्याचा प्रॉब्लेम नाही येणार कारण आम्हाला अशा ठिकाण जायचं की तिथे सगळेजणं म्हणजे एन्जॉय करता आलं पाहिजे सगळ्या ठिकाणं बघता आली पाहिजेत आणि तिथे थंडी वगैरे

अच्छा अच्छा बरं बरं हो हां तर मग मी ओके ओके मी माझा नंबर मी मिसेस पाटकर आहे तर माझा नंबर तुम्ही आता मी ज्याच्यावरनं केलं त्याच्यावर तुम्ही सेव करून ठेवा आणि तुम्ही एखादा प्लॅन करा तीन चार दिवसाचा आणि मला तसं कळवा तुम्ही मग म्हणजे त्या दृष्टीने आम्ही मग सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून आम्ही आठ दहाजणी जरी प्लॅन करू

बरं बरं ओके ओके म्हणजे म्हणजे तीन दिवसांमध्ये आम्ही पूर्ण करू शकतो म्हणजे सगळं नाशिकचं आणि क्लायमेट चांगलं असतं म्हणजे पावसाळ्यात वगैरे नको उन्हाळ्यात तर नको हां जाणे ओके ओके बरं बरं बरं ओके ओके हां चालेल मग मग मा माझा नंबर दिलेच आहे त्याच्यावर तुम्ही प्लॅन करून मला जर कळवा म्हणजे मग मी तसं तुम्हाला कळवते मग हं ओके ओके ओके हां ओके थँक्यू हां